बाग ही सुंदर अशी असते बाग निर्माण बघण्यापेक्षा निर्माण करणे खूप आनंदाचे काम असते बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडे झुडुपे फुलझाडे वेली या सर्व प्रकारच्या झाडांचे लागवड केली जाते त्यांची काळजी घेणे त्यांचे संगोपन करणे त्यांचे निगा राखणे त्यांची छाटणी करणे त्यानंतर त्यांची लावणी करणे या सर्वच गोष्टींमध्ये आनंद मिळतो त्यांना पाणी देणे त्यांचा त्यांचा उपयोग करून सुशोभिकरण करणे या सर्वच गोष्टींमध्ये आनंद मिळत असतो बागकाम करणे हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो बागकाम करण्याकरिता मला आमच्या घरामधून म्हटलं तर माझ्या नवऱ्यानी मला बागकाम करण्याकरिता प्रोत्साहन दिले ते स्वतः पण सतत वृक्ष लागवड करत असतात आणि शेतीपण उत्तम प्रकारे करत आहेत बागकाम करण्याकरिता लागणारे हत्यारे त्यानंतर त्यासाठी मिळवायचे जे ज्ञान आहे ते ज्ञान पुस्तके वाचून यूट्यूबवरील काही व्हिडिओ बघून किंवा नियतकालिके मासिके यामधून ते ज्ञान मी मिळवण्याचा प्रयत्न करत असते ते ज्ञान मिळवल्यानंतर त्याचा आपल्या स्तरावर उपयोग करत असताना आपल्याकडे उपलब्ध साहित्यामध्ये देखील काही नवीनवीन प्रयोग करून बागकाम करण्याचा प्रयत्न केला जातो बागकाम करण्यासाठी कुंड्यामध्ये बागकाम त्यानंतर झाडांचं मोकळ्या जागेतील बागकाम या दोन्ही प्रकारे केले जातं गच्चीवरदेखील मी बागकाम केलेलं आहे गच्चीवर कुंड्यांमध्ये झाडे लावलेले असून या वाफे तयार करून भाज्या कोथिंबीर यासारखे भाज्यादेखील लावलेल्या आहेत काही वेली लावलेले आहेत